आधुनिकता आणि वैश्विकतेचा सामना करत असताना महाराष्ट्रातील लोक आपल्या प सांस्कृतिक परंपरा अभंग राखण्यासाठी अनेक मार्गांचा अवलंब करतात या मार्गांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम सण उत्सव शिक्षण आणि सामाजिक माध्यमांचा वापर असा समावेश आहे सांस्कृतिक कार्यक्रम आणि सण उत्सव या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर त्यात प्रामुख्याने येतो तो म्हणजे गणेशोत्सव गणेश चतुर्थी महाराष्ट्रातील प्रमुख सणांपैकी एक आहे या काळात लोक गणपतीची स्थापना करतात आरती करतात आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमसुद्धा आयोजित करतात दही हंडी हा कृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने साजरा केला जाणारा एक उत्सव यामध्ये लोक एकत्र येऊन मानव पिरॅमिड बनवतात आणि उंचावर बांधलेल्या हंडी फोडतात नवरात्रोत्सव आणि गोंधळ नवरात्रोत्सवात देवीची पूजा केली जाते आणि गोंधळ या पारंपरिक नृत्य नृत्यप्रकाराचे आयोजन सुद्धा केले जाते महाराष्ट्रात अजून एक मोठ्या प्रमाणावर सादर साजरा होणारा उत्सव म्हणजे पोळा शेतकरी वर्गाचा सण असलेला हा पोळा बैलांना सजवून त्यांची त्यांची मिरवणूक काढली जाते शै शैक्षणिक स्तरावरती जर विचार केला तर त्या त्या तिथ तिथून आपली संस्कृ संस्कृती कशी जपली जाते तर विविध शाळा आणि महाविद्यालयांमध्ये वार्षिक सं स्नेहसंमेलनं नाट्यस्पर्धा संगीत आणि नृत्याचे कार्यक्रम असे मोठ्या प्रमाणात आयोजित केले जातात मराठी भाषा दिन शिवजयंती आणि इतर महत्त्वाच्या दिवसांचे आयोजन करून विद्यार्थ्यांना आपल्या संस्कृतीची ओळख करून दिली जाते आणि त्यांना त्याच्यात सामीलही करून घेतलं जातं पारंपरिक कला आणि हस्तकला यामध्ये लोककला म्हणजे तमाशा लावणी भारुड आणि कीर्तन यासारख्या लोककला आजही लोकप्रिय आहेत आणि अनेक कार्यक्रमांमध्ये त्या साजऱ्याही केल्या जातात सादरही केल्या जातात माफ करा पारंपरिक वस्त्र गहने आणि हस्तकला यांच्या प्रदर्शनांचे आयोजन आजही केले जाते आणि या गोष्टींमधून संस्कृतीचे जतनही खूप उत्तम प्रकारे होतं आहे संस्कृती जपण्यासाठी अजून एक महत्वाचा महत्वाचा काय म्हणता येईल आपल्याला माध्यम म्हणता येईल की ते म्हणजे सोशल मीडिया फेसबुक इंस्टाग्राम यूट्यूब आणि इतर सोशल मीडिया या प्लॅटफॉर्म्सवरती लोक आपल्या परंपरांची माहिती शेअर करतात फोटोज व्हिडिओज अपलोड करतात आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे प्रसारण प्रसारण करतात ऑनलाईन सण समारंभ उत्सव करण्यासाठी मीटिंग्स घेतात त्याच्यानंतर विविध सोशल मीडिया ग्रुप्स आणि ऑनलाईन समुदायांमध्ये लोक एकत्र येऊन परंपरांचे पालन आणि जतनसुद्धा करताना दिसतात त्याबद्दल चर्चा पण करतात मंदिर आणि धार्मिक स्थळांमध्ये मन धार्मिक शिक्षण आणि संस्कार यांचे आयोजन केले जाते जसं की वेदपठण म्हणा किंवा मुस्लिमांच्या मशीदीमध्ये मदरसा वगैरे असतो त्या पद्धतीचा संस्कृती परिषदा म्हणजे विविध व विविध सांस्कृतिक परिषदा आणि संस्था विविध कार्यशाळा संमेलने आणि कार्यक्रमांचे आयोजन करून लोकांना आपल्या परंपरांबद्दल जागरूक केले जाते हे सर्व मार्ग लोकांना त्यांच्या सांस्कृतिक परंपरा जपण्यात मदत करतात आणि त्यांच्यात राष्ट्रीय स राष्ट्रीय अभिमान आणि एकात्मतते एकात्मतेची भावना निर्माण करतात